आमच्या बागेत आम्ही य आम्ही शेती सेंद्रिय रो रोपाची लागवड करतो त्यात टमाटो टमाटो आम्हाला एकरी उत्पन्न टमाटोची लागवड करतात आम्हाला एकरी उत्पन्न कमीतकमी हो चाळीस ते पन्नास हजाराचं उत्पन्न होतात कमीतकमी हो पाव एकर जागा राहतात लागवडीत आणि दुसरं म्हणजे मग मिरची मिरचीची पण आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच लागवड करतो सेंद्रिय खात पण टाकतो त्यांना आणि ते पण साधारण ते आठ ते नऊ क्विंटलपर्यंत येतात त्याची पण पाव एकड्याच्या कमीच राहतात ते चार पाच वाफे राहतात फक्त लागवडीचे मिरचीचे आणि मग राहतात वांगी वांगीचे पण पाच सात वाफे लावतो आम्ही बागेत आणि ते पण सेंद्रिय त्यांना पण सेंद्रिय खत टाकतो आम्ही आणि त्यांचे पण उत्पन्न तीन ते चार क्विंटल करतो आम्ही आणि मग नंतर राहतात कारले कारलेची पण लागवड करतो आणि कारल्याचं पण उत्पन्न आम्हाला तीन ते चार क्विंटल होतात आणि नंतर मग राहतात दोडके दोडकेची पण आम्ही लागवड करतो आणि ते त्यांची पण उत्पन्न त्यांना पण खाद देतो आम्ही सेंद्रिय खत देतो आणि त्यांचं पण आम्ही उत्पन्न आम्हाला होतात दोन ते तीन क्विंटल आणि मग राहतात भेंडी भेंडीची पण आम्ही लागवड करतो शिन आणि त्यांना पण सेंद्रिय खत टाकतो आणि त्यांची पण लागवड होते तीन ते चार क्विंटल आणि चवळी चवळी पण आमच्या बागेत राहतात आणि चवळीचे पण पाच सहा वाफे आम्ही लावतो आणि त्यांना पण सेंद्रिय खाद टाकतो आणि मग काकडी लावतो आणि काकडी पण काकडी पण आम्हाला खूप होतात काकडी आमची इथं प्रमुख उत्पन्न आहे आमचं काकडी आणि काकडी आम्ही बाजारात बाजारात भाव चांगला राहतात का काकडीला आणि काकडी आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस किंटल काकडी घेतो सगळेत जास्त आम्ही काकडीला लागवड होतो आणि काकडीचं म्हणजे का लागवड करतो म्हणजे काकडीचे आम्हाला ठोके पैसे भेटा भेटतात आणि काकडी जास्त भावानं खपतात काकडी आणि आणि हे सेंद्रिय पद्धतीने लागवड कराचे म म काय म महत्त्वाचं म्हणजे आम्हाला रोगराई होत होत नाही आणि आम्हाला पण ना होत ना मग आम्ही काकडी सगळे आम्ही सेंद्रिय भाजीपाला विकतो त्यांना पण रोगराई होत नाही आरोग्य चांगलं राहतात आणि म्हणून हे आम्ही हे सेंद्रिय खताचा पहिलेपासूनच आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून थोडं शेतीतलं एक एक ते दोन एकड माझ्याकडं दहा एकड शेती आहे पण मी दोन एकड पण सेंद्रिय पूर्ण शे शेती करतो सेंद्रियाचं आणि रोपाची पण खूप चांगली काळजी घेतो आम्ही रोप लावतो त्यांना सेंद्रिय पहिले खट ख खत टाकतो नंतर मग रोप लावतो रोपाची पण पहिले प जर तुम्हाला जर रोप लावायचं असेल तर पहिले रोपाचीच काळजी घ्याय लागते आणि